शाळेत असताना खूप चित्रकला स्पर्धा झाल्या पहिली ते आठवी हा अभ्यासक्रमात आम्हाला चित्रकला हा विषय होताच त्यानंतर आठवड्यातून एक वार हा चित्रकलेचा असायचा आणि त्यामध्ये आमचं ठसेकाम पिशवी बनवणं परत दोऱ्यापासून दोऱ्यापासून एखादा चित्र तयार करणं आईस्क्रीमच्या काड्यांपासून चित्र काढणं अशा अनेक प्रकारचे आमचे उपक्रम चित्रकलेचे हे का शाळेमध्ये होतच असायचे तसेच शाळांमध्ये बेफाम चित्रकलेच्या स्पर्धा असायच्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ते सामावला जायचा आणि खूप मजा वेगळीच होती त्यानंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर कॉलेजमध्ये शाळेतली मजा तर नाही झाली पण ठीक होतं कॉलेजमध्ये देखील जसे की काही सण असेल त्यावेळी एखादे फळ्यावरती चित्र रेखाटावं लागायचं प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळं काम देण्यात यायचं चित्रकलेचं त्यानंतर चांगली महाविद्यालये बघायला गेलं तर कॉलेज रहेजा आहे कॉलेज मला माहिती आहे तिथे चित्रकलेसंदर्भातच सगळं शिकवलं जातं जसे की भिंतीवरती कसे चित्र काढायचे त्याचं मोजमापन कसं घ्यायचं कोणता कलर कशात मिक्स केला जातो हे देखील सगळं त्या कॉलेजमध्ये के दिलं जातं शिकवलं जातं आणि माझ्या कलेसंदर्भात मला अभिमान तर आहेच कारण माझा हात हा कलेसाठीच खूप झटला आहे खूप म्हणजे खूप शाळेपासून मला चित्रकलेची फार आवड होती आणि आता देखील आहे पण क्षेत्र वेगळं असल्या कारणाने त्यामध्ये जास्त जास्त म्हणजे आतमध्ये असं त्यात घुसता नाही येत आहे आणि चित्रकला ही माझ्या कायमसाठी माझ्यासोबत असणार हे देखील मला माहीत आहे आणि मी चित्र नेहमी काढतच राहणार जसे मला मन होईल तसं कधीही चित्र काढता येत नाही ज्यावेळी आपलं मन चित्त शांत असेल तेव्हा चित्र काढण्याचं मन होतं